हॅलो अगं साक्षी मी तुला ह्यासाठी कॉल केला होता तर तुला तर माहितीच आहे आपल्या शेजारी कन्स्ट्रक्शन्सचं नवीन काम सुरू झालेलं आहे बरोबर तर त्या कन्स्ट्रक्शनचा इश्यू असा होतो आहे की त्यांनी आता खोदकाम सुरू केलेलं आहे आणि अजून त्यांचं भरपूर काम बाकी म्हणजे की जसं फरशा वगैरे कापणं त्यानंतर दगडफोड चालू आहे परत स्लॅबचं पण काम चालू आहे आणि त्याचा खूपच आवाज होतो आहे गं म्हणजे आता आम्ही तर दोन ते तीन दिवस पण नाही झालेलं घर साफ करून तर त्या धुळीमुळे खूप त्रास होतो आहे घरात सर्व धूळ पण आलेली आहे घरात सगळ्या वस्तूंवरती ती धूळ बसलेली आहे तसंच ख सर्दी खोकल्याचा पण त्रास होतो आहे त्या धुळीमुळे आणि कन्स्ट्रक्शनसाठी जे काही खोदकाम वगैरे चालू आहे ना तर त्याचा आवाजाचा खूपच त्रास होतो आहे हां मग तुला अजून काय काय आता कंप्लेंट करण्यासाठी फक्त खोदायचं तर नाही पण अजून कशा कशाबद्दल तुला पण कंप्लेंट आहे आणि अजून कोणकोणते अपार्टमेंटचे लोक यात ॲग्री आहे का हां हो कारण ते फक्त दिवसाचंच नाही तर रात्रीचं पण काम करत आहेत

आणि ते कंटिन्यूअसली ते त्यांची मशीन्स मशनरी जे आहेत तर त्या कंटिन्यू चालू ठेवत आहेत त्यांनी त्यांनी ना त्या दिवशी रात्री पण खोदकाम केलं त्याच्यानंतर ते जे सिमेंट दगड वगैरे जे होते ना तर ते रात्री पण फोडत आहे आणि ना त्यांनी ती जागा जी खोदायची होती ना तर त्यांनी ते बॉम ब्लास्ट सर्व नाहीसेच करत आहेत तर त्याचा आवाज हा होतो आहे की आपले घर तर हादरत आहेत म्हणजे खालून पूर्ण मातीच हादरते आहे आणि झाडांना पण त्याचा खूपच प्रॉब्लेम होत आहे पान पान पाणीही खराब झालेलं आहे आणि रात रात्री ना कोणीच झोपलेलं नव्हतं रात्रभर सर्व आजारी होते घर लहान मुलं तर सगळे आजारी पडलेले झोप नसल्यामुळं सर्वांचे डोकेदुखी आणि काही ना काही आजार चालूच आहे नाही काम थांबवायचं नाही काम तर नाही ते थांबवू शकत ही गोष्ट आपण ॲग्री करू शकतो हां रात्रीचं काम थांबवायला पाहिजे आणि मेन म्हणजे आहे ना तर ते कसं म्हणजे रँडमली वर्क करत आहेत ते तर त्यांचं आहे ना रँडमली वर्क जरा सिन्सिअरली जर केलं ना तर मला असं वाटतं की त्या ज्या मशिनरी आहेत त्यांचा आवाज कमी होईल आणि मेन म्हणजे त्यांनी मशिनरींचं ऑईल जर चेंज केलं ना तर त्या मशिनरी जास्त आवाज नाही करणार असं पण मला वाटतं अरे आवाज मग त्याच्यासाठी ना आपल्याला काय करायला लागेल माहिती आहे का आधी सगळ्या अपार्टमेंट्सच्या लोकांची परमिशन काढून सिग्नेचर करावी लागेल आणि कन्स्ट्रक्शन्स बिल्डर्स यांना बोलू आम्ही लेटर तर लिहावंच लागेल आम्ही तसंच ते जे बिल्डर लोक आहेत तर त्यांना पण सांगावं लागेल की इथे आवाज जर करताय तुम्ही तर त्याचा खूप मोठ्या लोकांना त्रास होता आहे आणि जास्त मोठा आवाजाचा त्रास हार्ट पेशंटला तर खूपच अवघड काम असतं ना हार्ट पेशंट कसं काय सहन करू शकता एवढा मोठा आवाज नाही का कानांचे कानांचे प्रॉब्लेम पण येतात ना हॅलो तर आहे ना कानांचे प्रॉब्लेम पण येऊन जातातं गं अगं कानांचे येऊन जातात ना खूप कालच त्या काकूंना म कानाचं मशीन लावलेलं नव्हतं आणि तिकडून तो आवाज झाला तर त्या मोठ्या आवाजाने ना त्यांच्या कानात ठणके बसले असेल ना तर रक्त बाहेर आलेलं मग डॉक्टरां आणि डॉक्टरांनी काय सांगितलं मोठ्या आवाजापासून लांब रहा त्यांच्या कानात तर कापूस तर असतंच पण मशीनरी पण त्या लावलेला आणि यांनी काळजी घेतली पाहिजे मला पण असं वाटतं ना लहान मुलं आहे पोल्युशन पण खूप करत आहेत हां मग हां बरं ठीक आहे मग आपण काय करूयात आता सर्वांची परमिशन घेऊयात लेटर लिहूयात सिग्नेचर वगैरे करूयात आणि बिल्डर्सना सांगून देऊया कन्स्ट्रक्शनसवाल्यांना की तुम्ही याची काहीतरी खबरदारी घ्यावी बरं हो मग ठीक आहे आपण उद्या भेटूयात आणि कन्फर्म करूयात ठीक आहे धन्यवाद